हा हॅलो नमस्कार मॅडम हां मॅडम तुम्ही भाग्यलक्ष्मी कंपनीमध्ये ॲप्लिकेशन दिलेलं होतं तुमचा इंटरव्यू पण झालेला होता तर त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचा अभिनंदन करतो की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे हां आता व पुढचा प्रश्न असा उपस्थित होतो मॅडम की तुमची सॅलरीची एक्सपेक्ट अपेक्षा काय आहे नेमका हो मॅडम आम्ही तुम तुमचा वर्क एक्सपिरियन्स पण बघितला आहे वर्क एक्सपिरियननुसार आम्ही तुम्हाला थ्री पॉईंट फाईव्ह लॅकचं पॅकेज देऊ शकतो आणि तुमचं एकंदरीत क तुम्ही काम जॉईन केल्यानंतर तुमचं कामाचं स्वरूप कामाची पद्धत तुमच्यातलं कौशल्य याच्यावर आधारित मग तुमचं सॅलरी इन्क्रीज होऊ शकते वाढू शकते

पाच लाखापर्यंत पाच लाखापर्यंत सध्या हां हॅलो मॅडम पाच लाखापर्यंत सध्या आमची कंपनी पण ॲफोड नाही करू शकत कारण तुमची अपॉइंटमेट आमच्या कंपनीत न्यूली आहे तुम्ही तुमच्याकडे आधी एक्सपिरियन्स जरी असला तरी त्या कामाचं स्वरूप वेगळं होतं न या कामाचं स्वरूप वेगळं असणारे एक्सपिरियन्स तर गृहीत धरूनच आमची कंपनीने साडेतीन लाख रुपय पॅकेज सांगितलं मॅडम तुम्हाला हो हो तुमचं प्रेझेंटेशन चांगलं होतं मॅडम तुमचा ॲपियरन चांगला होता तुम्ही इंटरव्यू फेस चांगला केला आहे त्या सर्व दुश हो ना पण बघा मॅडम करा तुम्ही विचार साडेतीन लाख रुपयापर्यंत मला तरी वाटतं की तुम्ही हा जॉब स्वीकारून घ्यावा नंतर मग तुम्हाला हा सुद्धा वर्क एक्सपिरियन्स कामात येईल पुढे पुढे जर चांगली कंपनी मिळाली परत पॅकेज वाढेल हां ठीक आहे मॅडम आम्ही त्या संदर्भात विचार करू आणि हां हां आणि ठीक आहे तुम हो हो तुमचे जर अपेक्षा आमच्या मॅनेजरने जर पूर्ण केल्यात तर मग तुम्हाला आम्ही पण पुन्हा एकदा कॉल करून त्या संदर्भात कळवू ओके थँक्यू मॅडम थँक्यू